मला सांगायला गेलं तर निसर्गाची छायाचित्र करायला खूपच आवडतं माझा तो आवड ता छंद असून मी तो अगदी जपतो असं मला वाटतं कारण निसर्गामध्ये वेगवेगळे घटक असून झाडं पानं इतर गोष्टी प्राणी वगैरे त्यांना बघून मला वेगळाच आनंद होतो त्यांचं त्यांचे छायाचित्र त्यांचे फोटो काढणे त्यांना त्यांचं प्रॉपर फोटो काढणे त्यांना बघणे त्यांना ऑब्झर्व्ह करणे हा मला खूपच आवडत असून मला ते त्यात एक वेगळाच आनंद वाटतो असा निसर्गाचे स् छायाचित्रे काढण्याबद्दल सांगायला गेलं तर आपल्याला इतकं ते तसं सोपंही नाही निसर्गाचं छायाचित्र काढायचं कारण की आपला संयम हा खूप पाहिजे त्या गोष्टीसाठी चांगले तो तो क्षण यायला तो टाईम यायला सगळ्या गोष्टींसाठी जेणेकरून आपण तो पूर्ण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकू हा तर खरं सांगायला गेलं तर तसं पण एवढंही काही नाही तसं सोपंही आहे पण तो आपण मला असं वाटतं की जपलं पाहिजे ज्याला कोणी आवड आहे त्याने तसं निसर्गाला बाकी काही नाही एवढंच